हॅलो हॅलो हो बोलत आहे हो आहे महादेव मंदिर आझाद मैदानाजवळ आहे ना हो जाऊ ना तुमची फॅमिली आणि माझी फॅमिली आपण मिळून जाऊ आणि

हो ते पण आहे मुलांना पण बरं वाटते हो टिफिन घेऊन जाऊ आपण छान डबा पार्टी करू तिथे हो हो सांगते ना मी विचारते त्यांना काय ते कंट्रीब्युट करावं लागेल आपल्याला ते बघून घेऊ आपण किती पैसे घ्यावं लागेल सोबत तर आणि खूप आपण खूप म्हणजे एन्जॉय करू छान जाऊ टिफिन घेऊन जाऊ तिथे यात्रेमध्ये पण जाऊ ना पुढच्या सोमवारी

हो हो हो हो छान होईल आपण शेजारी आणि तुम्ही माझी फॅमिली तुमची फॅमिली सगळेजण मिळून असं छान जाऊ आपण हो हो हो दर्शन पण होते नाही मी पण नाही गेली असा वेळंच मिळत नाही ना वेळ काढावा लागते थोडा हो हो जाऊ हो बाय